मी फॉग सेंट घेतलेला आहे आणि जो फॉग परफ्यूम आहे त्याची प्राइज आहे टू फोर्टी नाइन रुपीज आणि हा परफ्यूम एवढा एवढा सुगंधीत्व आहे की त्यामुळे आपले जे बॉडी आहे ते खूप काही स्मेल करतं त्यामुळे मला फॉग हा स्प्रे खूप आवडलेलं आहे